धार्मिक सण म्हटलं तर आमच्याकडे नारळी पौर्णिमा साजरी केली जाते होळी साजरी केली जाते त्याच्यानंतर पोळा साजरा केला जातो असे बरेच सण साजरे केले ज इवन आमच्याकडे लग्न पद्धत साजरे करायची खूप वेगळी पद्धत आहे आता नारळी पौर्णिमा म्हटली तर पावसाळ्याच्या दिवसात जेव्हा होड्या पावसाळा संपल्यानंतर होड्या जेव्हा मच्छीसाठी बंदरात जायला निघतात त्याच्या आधी एक सण साजरा केला जातो तो म्हणजे नारळी पौर्णिमा दुसरा सण म्हणजे होळी आता होळी आमच्याकडे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी साज साजरी केल् केली जाते तो सण साजरा करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत् पद्धती आहेत् तसेच लग्न आता लग्न झालं तर कोकणात लग्न हा पूर्ण पारंपरिक पारंपरिक पद्धतीने केला जातो योग्य मुहूर्तावर जो मुहूर्त असेल त्या मुहूर्तावर तो लग्न खेलं केलं जातो तसेच तुम्ही मुंबई साईडला आलात किंवा अलीबाग साईडला आलात तर हल्ली लग्नाची पद्धत थोडी बदलली आहे म्हणजे जो पाचचा टाईम असेल तो हल्ली पाच ते सहा यामध्ये लग्न के किंवा पाच ते सातमध्ये संध्याकाळी लग्नं केली जातात का तर उन्हाळ्याचं प्रमाण वाढलं आहे म्हणून लोकांना ऊन लागायला नको म्हणून संध्याकाळी लग्नं केली जातात आणि कोकणामध्ये हळदी या पारंपरिक पद्धतीने साजरा केल्या जातात तसेच इकडे थोड्याशा अलीकडे आलात तर खूप जंगी हळद साजरी केली जाते ज्यामध्ये ऑर्केस्ट्रा असेल किंवा मोठे डान्सेस प्रोग्राम असतील या अनुसार करतात तसेच नारळी पौर्णिमा असेल तर नारळी पौर्णिमा हा सण समुद्रावर साजरा केला जातो तो सण आग्री कोळी लोकं साजरी करतात होळी हा सण सगळ्या समाजातील लोकं होळी हा सण साजरा केला जातात जिथे कुठला भेदभाव केला जात नाही तर अशा वेगवेगळ्या पद्धती सण साजरा करायच्या आहेत